मराठी एक अर्थव्यवस्थेला सांभाळणारी भाषा आहे जे ही भाषा कॉमन आहे मातृभाषा ज्याला कोणाला पण शिकायचे ते लवकर शिकले जाते मराठी भाषा मराठी भाषेमध्ये गोडवा आहे प्रेमळपणा आहे जेणेकडून आपण जरी कोणा मराठी बोललो त्यांना पण लवकर समजते लवकर त्यांना शिकली जाते ही मराठी भा खूप सोपी आहे दुसऱ्या अदर भाषेच्या हिशोबाने तर ही भाषा खूप सोपी आहे मराठी ही काळा खूप काळापासून चालत आलेली आहे महारजा राजापासून आपले छत्रपती शिवाजी महाराज पण मराठी भाषेचं उल् मराठी भाषेचं मराठी भाषेला प्रोत्साहन करत होते की जेणेकडून स स स सार्वजनिक भाषा सर्व समजते सर्वजणांना ही मराठी भाषा एवढी सोपी आहे की लेकरापासून ते मोठ्यापर्यंत ही भाषा बोलली जाते आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बोलली जाते व कोणाला पण त्रास वगैरे होत नाही या मराठी भाषेचा लोक लवकर शिकतात शिक्षणामध्ये बेस्त आहे कोणाला समजवण्यासाठी चांगली ग आहे समजण्यासाठी चांगली असून इतर लोकांना पण ही भाषा लवकर लवकर बोलता येते समजते लिहिता येते वाचता येते ही भाषा सर्वांना सोपी जाते त्यामुळे मराठी भाषेचा मला अभिमान आहे